नमस्कार बसिन कॅथलिक को ऑपरेटिंग बँक निर्मळ हो सर मी मधुकर भावे बोलत आहे येस सर मी काल माझ्या बी एस एन एल लँडलाईनचे बिल आहे हो गुगलपेने भरले आहे चारशे पंच्याहत्तर रुपये बिल आहे हो बरोबर पण मला बिल वजावट झाल्याचे समजू शकले नाही हां तसा मेसेज मला प्राप्त झालेला नाही गुगलवरून बिल देयक जमा झाल्याचे समजते आपण माझे खाते तपासले तर मला माहिती मिळू शकेल होय सर थोडा वेळ थांबतो हां खाते क्रमांक ठीक आहे हां सर हा घ्या तीन सात आठ नऊ पाच सात आठ चार चार पाच हो बिलाची रक्कम चारशे पंच्याहत्तर रुपये आहे चालेल ठीक आहे अच्छा काल संध्याकाळी चारशे पंच्याहत्तर रुपये वजा झाले आहेत का वोके ओके आभारी आहे सर आभारी आहे